हो बोल ना हो हो ना बिलकुल काऊन नाही बघा वर्ध्यामध्ये खूप सारे फेस्टिवल असे साजरे होतात तर तुम्हाला तुम्ही गणेश उत्सव आहे आणखी डॉक्टर आंबेडकरची जयंती आहे ते खूप मोठ्या यांनी साजरी होते उद्या गोकुळ अष्टमी आहे तर ते पन होते तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता ते तुम्ही बघा आता ते तसं तर प्रोग्राम चालू होते बारा वाजतापासून तर तुम्हाला जेव्हा पॉसिबल होत असेल तेव्हा तर मी होऊ शकता वर्ध्यामध्ये एकाच जागेवर नाही तर भरपूर जागेवर तशी साजरी होतात तुम्हाला जिथे पॉसिबल होत असेल जाणं तुमच्या टाईमवाईज तर तुम्ही तिकडे जाऊ शकता

पाहण्यासाठी स्थळ तर भरपूर आहे तुम्ही रिदोराला जाऊ शकता बोर धरणाला जाऊ शकता आणि वर्ध्यामध्ये आलं तर तुम वर्ध्यामध्ये पाहण्यासाठी सगळ्यात चांगलं तर रिजोरा पण आहे बोर धरण पण आहे आणि वर्ध्यामध्ये पण तुम्हाला अशा खूप साऱ्या जागा मिळू जाईल तुम्ही जिथे जाऊ शकता तुम्ही लोकेशन ट्रॅक केली तर तुम्हाला तिथे पण मिळून जाईल बापूकुटी आहे मेन म्हणजे तिथं खूप चांगली प्लेस आहे ठीक आहे आणि मला कॉल करजा अन् मी तुम्हाला सांगणार मग तसं